हो मला एक आठवतं आमच्या अशीे आम्ही असे तीन चार जण मिळून गेलो पण तिथे एक जण आमचे नातेवाईक पण भेटले ते आले होते परभणी होऊन आले होते मग त्यांना त्यांना पण मला बघून खूप आश्चर्य वाटले मग मी म्हणलं आमचं पण तुळजापूर हे आहे तो मी कुठून आलात आता तर ते म्हणले आम्ही आत्ता शेगाववरून इकडं पण आलो तुळजापूर येथे आलो मग तेथली पण व्यवस्था त्यांनी सांगितली मग मला पण वाटलं की शेगावला पण जावं पण कसं जायचं काय जायचं हे त्यांना विचारून घेतलं मग ते म्हणले आवो तुमच्या धाराशिवरून तर रेल्वे आहे मग त्या रेल्वेने तुम्ही अकोल्याला जाऊ शकता मग त्या अकोल्याला उतरून तुम्ही शेगावला पण बसने वगैरे जाऊ शकता मग ते बघून मला एक नवीन हे वाटलं की अरे किती छान आपल्याला ह्या न तुळजापूरला आल्यामुळं आपल्याला अजून एका देवस्थानाला जाण्या्चा मार्ग तरी भेटला हां मग मी मी पण त्यांना एक मार्ग सुचवला की इथून तुम्हाला एडशी हे रामलिंग आहे आमच्या इथे तर चला मी पण तुम्हाला नेऊन आणू शकते